स्वयंपाक करताना आपल्या साडीचा पदर हा बरोबर खोचून ठेवायला पाहिजे कारण की आपण जर गॅसखाली ठेवलेले आहे आपल्याला काय ओढून घ्यायचा आहे अन् जर आपल्या साडीच्या पदराला जर आग लागली तर आपली साडीही जळू शकते किंवा आपल्यालाही अपघात होऊ शकते त्यानंतर आपण स्वयंपाक झाल्यानंतर आपण गॅसचे जे बटन राहते ते शेगडीचे बटन आणि सिलेंडरचे बटन हे बंद केलेली पाहिजे कारण की आपल्या घरात छोटे बच्चू असेल तर ते पण हे ते पण चालू करू शकते आणि त्यांना पण हान् त्यांना पण धोका असतो आणि कधीकधी असं असतंय की आपण स्वयंपाक करत राहतो पण आपलं लक्ष राहत नाही गॅस बंद करण्याकडे त्यामुळेही घरामध्ये आग लागू शकते